हॅलो एच पी गॅस सर्व्हीस हां मला तुमच्या एजंटचे कौतुक करायचं आहे मला जेव्हा गॅस खूप तातडीने हवा होता तेव्हा त्यांनी मला तो तत्परतेने आणून दिला आणि त्यांनी मला येताना फोन केला की ताई आज मी तुम्हाला गॅस आर्जंट देतो आहे तू तर येऊ का आणि येण्याबद्दल पण त्यांनी मला वर माझ्या पायऱ्या जास्त असल्यामुळे त्यांनी मला तो गॅस वरपर्यंत आणून दिला आणि परत मला त्यांनी विचारलं की ताई आतमध्ये आणून देऊ का घरी कुणी नसल्यामुळे लावून देऊ का हा पण त्यांनी प्रश्न विचारला मला त्यांचे खरंच आभार मानावे वाटतात की असे लोकसुद्धा आता या दुनियेत आहेत की त्यांनी मला तत्परतेने गॅस आणून दिला आणि माझ्या माझी चौकशी केली की तुम्ही एकट्या आहात तर तुम्हाला मी गॅस लावून देऊ का म्हणून खरंच त्यांना त्यांच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्या वर्तणुकीबद्दल मला त्यांचे खूप खूप आभार मानायचे आहेत आणि त्यांच्या वयोमानानुसार त्यांनी मला खूप छान प पणे साथ दिली आणि मला तत्परतेने गॅस आणून दिला याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे अशीच त्यांची सेवा कायम चालू राहो हीच मा त्यांना मी शुभेच्छा देते धन्यवाद